हो हो मॅम शिवानी कदम बोलते आहे बोल ना मॅम बरं चालेल बोला मॅम

ओके मॅम हो का मॅम बरं मॅम मला हे सांगा मॅम की कोणकोणत्या विषयामध्ये कमी आले आहेत असे मार्क्स बरं मॅम बरं चालेल मॅम मॅम कसं आहे माहिती आहे का हिस्ट्री जो आहे ना विषय इतिहासामध्ये मला तो विषय शिकवताना आहे ना पूर्णपणे असं वाचून दाखवल्यासारखंच होतं आहे म्हणजे काही समजत नाही म्हणजे अशा कशा घटना त्या असतात ना त्या प प प्रॉपरली मला हे होत नाही आहेत समजत नाही आहेत बर एक्स्ट्रा क्लास मी गणितासाठीच लावला होता फक्त

गणितामध्ये बोला गणितामध्ये काय होतं मॅम की जर शाळेत शिकवलं आहे ना आता तर ते घरी येऊन प्रॅक्टिस केल्यानंतर आणि पुन्हा एक्स्ट्रा क्लास लावलेले आहेत ना त्यांच्याकडे पण गेले तर ते एक्स्ट्रा होतं आहे आणि गणित नंतर शिकवताना सोपे जातात आणि परीक्षेच्या वेळेस पण समजून जातात हो हो मॅम

हो मॅम हां म्हणजे गोष्टी कथा ज्या असतात ना जसं की बघा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये जे आपल्याला शिकवतात तशा प्रकारे हे जे इतिहास आहे ना तो पण शिकवला जावा असं मला वाटतं मॅम

हो मॅम गणिताचं तर आहेच क्लास लावलेला त्यामुळे होऊन जातं पण इतिहासाचं तेवढं सरांना सांगा

हो अजून मॅम कसं आहे की आता जर शिकवत जरी असेल तरी पण तसंच प्रॉब्लेम जर नाही झाला तर म्हणजे समजेल पण आणि लक्षातही राहील आणि परीक्षेच्या वेळेस उत्तर देताना पण व्यवस्थित मी देईन लिहिन हो हो मॅम हो हो अजून काही मॅम बरं मॅम अजून काही असेल तरी तुम्ही मला कॉल करू शकता मॅम चालतं आहे मॅम थँक्यू मॅम हां